बरं कुठे कुठे जायचं हो जाऊ कसं जायचं मग जाताना का बरं बरं हा मग ट्रेन नक्की बरं बर हा त्यांना घेऊन जायचं काय विचारपूस करू आपण मग सगळे म्हणून ठरवू जायचं

हो लागतं न तिथं तिरुपती बालाजी मग आधी दर्शन घ्यायचं तिथलं मग पुढे जायचं बरं बरं चालेल करु ना मग ट्रेन की बस हो माहुर करावं लागेल बरोबर हा चालेल हो हो हो चालतं चालतं मग अजून बोला बोला हा हा ब काय करा रामेश्वरच्यापुढे कन्याकुमारी मंत्रालय राघवेंद्र स्वामीचं बरं बरं तुमचं दर्शन घ्यायचं

हो चालेल ह बरं अ एरोप्लेनने जाऊ ना वरून एरोप्लेन खर्च लागूदे जास्त काय होते हो घऊ घेऊ त्यात मग ब ह पैसे हा हो हो देते ना आहेत ना

ओके हा ओके ओके बाय बाय बरं बरं बरं